विवाह म्हटलं की सगळ्या दूर आनंद असतो विविध संस्कृतीमध्ये विविध प्रकारचे वेगवेगळे संस्कृतीमध्ये वेगळ्या वेगळ्या विवाहाच्या पद्धती असतात आमच्या इथे पहिल्या दिवशी साखरपुडा असतो त्याच्यानंतर सीमान्तपूजन असते त्याच्यानंतर लग्न असे असं तीन ते चार दिवस तो कार्यक्रम चालतो आणि मला वाटतं तो मनोरज्ज तो मनोरंजन क्षेत्राची देण म्हणजे मेंदीचे कार्यक्रम आजकाल सगळ्याच प्र संस्कृतीत करायला लागले जे पहिले इतके नव्हते होत हळदीचा कार्यक्रम पण खूप मोठा करतात आजकाल पहिल्यासारखं नाही राहिला आहे आणि लग्नात म्हटलं तर सप्तपदी हा महत्त्वाचा कार्यक्रम असतो त्याच्यानंतर हवन असते आणि सगळ्यांची बस्स मजा असते खाण्यापिण्याची चंगळ असते दिवसातून दोन तीन चारवेळा तुम्हाला काही काही वेगळेवेगळे पदार्थ खायला मिळतात अशाप्रकारे विवाहामध्ये वेगवेगळे लोकांचे थोडे थोडा बदल असतो प्रत्येक ठिकाणचं पण ओव्हरऑल मजा असते लग्नात म्हणजे